माझे आवडते पुस्तक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहलेली ग्रामगीता आहे आणि ती मी पुन्हा पुन्हा वाचलेली आहे त्यामुळे जीवनात जीवन जगत असतांना जे प्रसंग येतात त्यामुळे जीवन जगण्याची प्रेरणासुद्धा मिळते आणि श्रद्धा सबुरी यावर असलेले जीवनातील जे संपूर्ण प्रश्नांचा एक मार्ग त्यामधून मिळतो आणि मला त्यावर चित्रपट बघणेसुद्धा आवडेलच त्याचबरोबर असलेले संपूर्ण साहित्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा जेणेकरून जीवनामध्ये आणि आपल्या समाजामध्ये ज्या काही चालीरीती परंपरा आहेत त्यावरसुद्धा अंकुश बसेलच आणि एक चांगले जीवन आपण त्यामुळे जगू शकतो आणि आपले जीवन सार्थक करू शकतो त्यामुळे मला ग्रामगीतेवर पिक्चरसुद्धा बघायला आवडेल आणि त्यांचा प्रसार प्रचार सुद्धा करण्यास आवडेल